विजेचा धक्का खराब वायर्स वीज उपकरणे हाताळताना झालेला निष्काळजीपणा किंवा वीज उपकरणातील गळतीमुळे विजेचा धक्का बसण्याची दाट शक्यता असते अशावेळी जेव्हा आपण काही कारणांमुळे वीज उपकरणांमध्ये होणारी गळती किंवा लीकेज खराब वायर्स वीज उपकरणे वापरताना केलेला निष्काळजीपणा त्यावेळी विद्युतप्रवाह आपल्या शरीरातून जाऊन जमिनीमध्ये जातो आणि आपल्या शरीराला विजेचा धक्का बसतो त्यावेळी ती व्यक्ती तिचे शरीर थरथर कापते आणि त्यावेळी त्या व्यक्तीला खूप घाबरणे घाबरतो किंचाळतो अशा वेळेस त्या व्यक्तीचा जीव वाचवायचा असल्यास किंवा त्याला विजेचा शॉकापासून दूर करायचे असल्यास लाकडाच्या सहाय्याने दूर करावे अथवा मेन स्विच ऑफ करून वीजप्रवाह बंद करा